मला मराठी येतं कारण ती माझी मातृभाषा त्याच्यामुळे मराठी मी शिकले त्याच्यात वाढले त्याच्यातच जन्म घेतला आणि मराठी भाषेबद्दलचा काय अनुभव सांगायचा भा अनुभव त्या गोष्टींना सांगितला जातो ज्या गोष्टी आपण भूतकाळात अनुभवल्यात ज्या घडून गेल्यात पण मराठी भाषा तर मी आत्ता ती जगते आहे आणि ती माझ्यासोबतच राहील शेवटपर्यंत त्यामुळे तिच्याबद्दल काय अनुभव सांगणार माझी भाषा ही फक्त एकच भाषा फक्त मराठी नाही तर ती खू अनेक भाषा मिळून ती बनली मग ती फारसी असो उर्दू असो की संस्कृत असो त्या सगळ्या भाषांपासून माझी मराठी भाषा बनली त्यामुळे ही भाषा फक्त माझीच नाही तर ही भाषा सगळ्यांचीच आहे मला आत्ता यावेळी एक कविता आठवते ती बालभारतीच्या मला पुस्तकात होती माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवित ही कविता हे ही आम्हाला लहानपणी खूप आवडायची ज्या वेळेस मला बालभारतीच्या पुस्तकात होती त्या तेव्हा आणि अजूनही हे कडवं माझ्या लक्षात आहे त्यामुळे मराठी भाषेबद्दल वेगळं मी तरी काय सांगणार मराठी भाषा ही शाहिरांची वीरांची संतांची याच भाषेत कितीतरी मोठे अभंग घडले संत तुकारामांचे तुकाराम गाथा असो की ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी असो की संत रामदास स्वामींचा दासबोध असो तो याच भाषेतला याच भाषेत कितीतरी पोवाडे आले कितीतरी पोवाडे बनले ज्या पोवाड्यांनी वीरांना वीरांना एक स्वातंत्र्याची सकाळ पाहण्याची एक उमेद दिली त्यांच्या हां त्यांच्या मोठ्या यशाच्या शिखर शिखरांच्या कु जयजयकार केला तो याच पोवाड्यात याच मराठी भाषेतल्या पोवाड्यांनी मराठी भाषा ही सगळ्यांचीच आणि याच्या ही याने मी मराठीत जन्म जन्माला आले हे मी माझं खरंच खूप मोठं भाग्य समजते आणि मला गर्व आहे की मी महाराष्ट्रीयन आहे मी मराठी माझी मातृभाषा त्यामुळे मराठी ही माझी माझी माय माझी भाषा माझी स आवडती भाषा आहे